मला या असं बोलायचंय की आता शेतकरी आणि कामगार हा सगळ्यात खालच्या दर्जाचे आहे आणि त्यामध्ये या माग महागड्या ज जमान्यामध्ये त्यांचं कसं व्हावं यासाठी मी त्यांना काहीतरी चांगलं सांगण्याची प्रयत्न करत असते तर शेतकरी हा हा सहा महिने राबत असतो सहा महिन्यानंतर त्याचं उत्पन्न घटतं आणि त्यामध्ये त्याला कशाप्रकारचं होईन कारण की वातावरणही आपल्या हातात नसतं केव्हा पाऊस पडतो किंवा नसतो तर त्यामध्ये शेतकऱ्याचे पूर्ण शरीराची झीज होऊन त्याला पीक पिकवावं लागतं आणि त्यानंतर त्याला त्याचं फळ मिळतं त्यामध्ये फळ मिळाल्यानंतर त्या शेतीचा योग्य प्रकारात त्याला पैसा मिळतो या नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तसंच आपला कामगार कामगार हा असं असतो की त्याला दिवसभर काम केल्यानंतर रात्री म्हणजे आठवड्याचे त्याला पैसे मिळत असतात त्या आठवड्याच्या पैशामध्ये त्याला घर चालवणं बाळाचे शिक्षण करणं किंवा कोणाचं अंग दुखत असलं तर त्याची दवाखान्यामध्ये देखरेख करणं याही त्यांना करावं लागत असतं तर त्यामध्ये त्या आपण त्यांना कशाप्रकारे सपोर्ट करावा आणि कशा प्रकारे मार्गदर्शन करावं हे मला असं वाटतं तर मी माझ्या योग्यरीत्या जे प्रकारे त्यांना मार्गदर्शन करण्या करण्याचे काम पडते तर मी माझ्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करू शकते